माझ्या खाद्यप्रकाराचा आवडता प्रकार म्हणजे भाजीपाला या भाजीपाल्यामध्ये कारले आंबट चुका वांगी त्यानंतर डाळ भाजी त्यानंतर टोमॅटोची चटणी आणि हे हॉटेलमध्ये मिळत नसल्याने घरीच खायला जास्तीत जास्त आवडते म्हणून आम्ही काही पारंपरिक भाज्या आणि या उपलब्ध आमच्या गावामध्ये उपलब्ध असलेल्या भाज्या ह्या मला घरीच करून खायला आवडतो त्याचप्रमाणे गव्हाचे रोडगे गोवरीवर शेकून किंवा बनामध्ये दाथर मांडून शेकून ते खायला आवडते त्यानंतर सुजीचा शिरा गुळात असलेला तो खायला खूप आवडतो हे पदार्थ हॉटेलमध्ये मिळत नाही म्हणून ते आम्हाला घरी करून खायला आवडतात